माझी आवडती रेसपी आहे सैंपाक बनवणे आणि सैंपाक बनवणं मला खूप आवडतं माझ्या आवडती रेसिपी डोसा इडली ज्वारीची भाकर भरीत असं आवडते तांदूळाची भाकर बाजरीची भाकर मिसळची भाकर आणि बेसन पिठलं काजू पनीर आणि चपात्या पातळ पातळ पुरणाच्या पोळ्या बीन आवडता शिरा भजे वडे कुरड्या पापड शवळ्या आणि भात खिचडी बिर्याणी हे सर्व आवडतात मला आणि चहाबीन बनवाला खूप आवडते नाश्त्याला कांदापोहे पावभाजी लस्सी श्रीखंड आणि सरबत मटका उन्हाळ्याचा याला खूप आवडतात चिंचोनी अजून सर्व हे करून मी माझ्या कुटुंबाला खाले आवडते आणि माझ्या पोरीला माझ्या पोरीला सर्वात जास्त पुरीभाजी आवडते पावभाजी आवडतेन ते मी करून देते आलू पराठा वडापाव कचोरी खमंग ढोकळा खूप आवडते हे मी करून देते